मराठी भाषेवर सध्या संस्कृतचा तितका म्हणता येणार नाही पण इंग्रजी भाषेचा खूपच परिणाम झालेला आहे कित्येक शब्दांना मराठीत पर्यायी शब्दच आपल्याला माहिती नाही आहेत म्हणजे बऱ्याचदा जेव्हा मी लोकांच्या मुलाखती घ्यायला जाते आणि शक्यतो माझा असंच माझं ठरलेलं असतं की जास्तीत जास्त मराठीत बोलणं व्हावं जेणेकरून मराठी भाषा आपली टिकून राहील किंवा ती तशीच पुढे जाईल पण बोलताना काही काही ओघाओघाने इंग्रजी शब्द येतात ते तसे आपण इतके घुसवून घेतलेत की आपल्याला त्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्दच माहिती नाही आहेत जसं की मुलाखतीचा भाग असतो एक प्रश्नोत्तरांचा त्याला काय म्हणायचं हे मला आजतागायत कळलेलं नाही कधी ही बोलताना पटकन शब्द येतो की चला आता पुढच्या सेगमेंटला सुरुवात करूया ह्या सेगमेंटसाठी मराठी शब्द काय आहे त्यानंतर चला ब्रश करूया बरं ब्रश करणे हा इंग्रजी शब्द आहे मग त्याच्यासाठी मराठी शब्द काय आहे हे आपल्याला माहिती नाही बऱ्याचदा बोलताना आता आपण सॉरी म्हणतो ते आपल्याला पटकन छान वाटतं की सॉरी थँक्यू वेलकम पण आपण कोणाला पटकन धन्यवाद म्हटलं तर त्याला टोमणा मारल्यासारखं ते वाटतं किंवा मग हां खूप असं उपकार दाखवल्यासारखं वाटतं किंवा मला माफ करा म्हटल्यावर हसू येतं पटकन तर हे मराठी शब्द वारंवार आपल्या कानावरून गेलेले नाही आहेत आपल्याला ते माहिती आहेत पण बोलत असताना आपण इंग्रजी शब्दांचा सर्रास वापर करतो आणि सध्या मराठी भाषा इतकी लुप्त होत चालली आहे की आधी जेव्हा मराठी बोललं जायचं जेव्हा आम्ही आमच्या कॉलेजच्या वयास होतो बघा आता कॉलेजलाही मला महाविद्यालय हा शब्द आठवलेला नाही तर असा इंग्रजी भाषेचा मराठी भाषेवर खूप टेकओवर केलं आहे इंग्रजीने प्रभाव आहे तर महाविद्यालयात असताना आम्हाला जेव्हा आम्ही मराठी बोलायचो तेव्हा मग उच्चार अजून चांगले करा णच म्हणा नच म्हणा स्पष्ट बोला मोकळे बोला असं बरंच सांगण्यात यायचं आता सध्या मराठी भाषा इतकी लुप्त होत चालली आहे की आता तोडकी मोडकी बोला इंग्रजी शब्द घुसवून बोला किंवा अशुद्ध बोला पण मराठीत बोला अशी परिस्थिती सध्या भयानक परिस्थिती आहे त्याशिवाय इंग्रजी माध्यमाच्या ज्या श शाळा आहेत ती त्याच्यात शिकणारी मुलं ही बरीच मराठीच असतात आणि म्हणजे ज्यांची प्र पहिली भाषा मराठी असते अशी मुलं असतात आणि इंग्रजी मिडीयममध्ये गेल्यामुळे त्यांना तिथे इंग्रजीत बोलावं लागतं लहानपणापासून त्यांच्यावर इंग्रजीचे संस्कार होतात त्याचप्रमाणे त्यांचं इंग्रजी खूप छान व्हावं यासाठी पालक घरात सुद्धा त्यांच्या बरोबर थोडंफार इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात या सगळ्यात त्यांची मातृभाषा त्यांच्यापासून खूप लांब जाते आणि बऱ्या बऱ्याच मुलांना वेगवेगळ्या शिबिराच्या निमित्ताने जेव्हा आमची भेट होते तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की मराठी माध्यमाची मुलं ही खूप उत्तमरित्या इंग्रजी हिंदी ज्या काही भाषा संस्कृत बोलतात पण इंग्रजी भाषेतली मुलं इंग्रजी माध्यमातली मुलं यांना धड इंग्रजी ही बोलता येत नाही धड मराठी बोलता येत नाही हिंदी बोलता येत नाही म्हणजे कुठल्याही भाषेवर त्यांचं प्रभुत्व नसतं त्यामुळे आपल्या मराठी भाषेवर बाकीच्या भाषांचं बरचंसं म्हणजे जास्तीत जास्त इंग्रजी भाषेचं भरपूर प्रभुत्व आहे आणि आत्ता जे काही डीवाइस ओरिएंटेड जग झालं आहे असं आपण म्हणूया की सगळीकडे संसाधनं आहेत बरीच साधनं आहेत की ज्यात तुम्ही अडकून आहात हातात मोबाईल असेल लॅपटाॅप असेल कम्प्युटर असेल साधी साधी ए टी यम मशीन असेल सगळ्याची भाषा ही शक्यतो इंग्रजी असते ते शब्द आपल्या परिचयाचे असतात त्यामुळे आपण ते शब्द लगेच शिकतो त्यामुळे अशा रितीने मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचं बरंचसं प्रभुत्व आहे आणि ते आपण कमी केलं पाहिजे आणि आपली भाषा आपण जपली पाहिजे असं मला वाटतं